कोरोना काळामध्ये तसं बघितलं गेलं की सर्वच जणं म्हणजे टाइम त्यांचा जात नव्हता दुसरं आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपैया अशी स्थिति होती म्हणजे खर्च भरपूर होता पण इन्कम स सोर्स सगळा बंद झालेला पण त्याच्यामध्ये आणि दुसरं जी भीती मनामध्ये बसलेली ज्या बातम्या वगैरे बघून एवढी लोकं रोज मरत आहेत एवढे मरत आहेत ते ते बघून सगळ्यांनाच म्हणजे एक वेग टेंशन आलेलं आमच्या घरामध्ये कोणाचंही म्हणजे असं कोरोना पॉझिटिव्ह झालं नाही पण आम्ही नेहमी रोज काढे वगैरे बनवून पीत होतो हां फायदा हा झाला आहे की म्हणजे कामानिमित्त आपण नेहमी बाहेर असायचो पण कोरोनामुळे आपण तो टाइम म्हणजे घरी असल्यामुळे आपल्या घरच्यांबरोबर तो एक चांगला टाइम स्पेंड करू शकलो त्या व्यतिरिक्त मुलांबरोबर खेळू शकलो आई वडिलांबरोबर पण चांगला टाइम स्पेंड केला चांगल्या गोष्टी गप्पा गोष्टी करू शकलो पण ते थोडा दिवस म्हणजे ते बरं वाटलं पण ते नंतर नंतर पैसे जसे जसे कमी व्हायला लागले तसं तसं अजून टेंशन वाढायला लागलं दुसरी चांगली गोष्ट ही झाली कोरोना काळामध्ये मी स्वतः म्हणजे ड्रॉइंग ऑनलाइनवर बघून स्केचिंग करायला शिकलो तर स्केचिंग करता करता चांगला टाइम गेला चांगल्याप्रकारे शिकलो पण मी भरपूर चित्र पण काढली तर तो एक फायदा झाला त्या व्यतिरिक्त मुलांबरोबर टाइम स्पेंड करताना कॅरम झालं चेस झालं जे लहानपणी मी खेळलो होतो ते आता ह्या काळामध्ये खेळायला वेळ असल्यामुळे भेटलं आणि मन पण चांगलं रमलं पण त्या त्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर जे म्हणजे भरपूर लोकांना ज्या आजूबाजूच्या लोकांना जे प्रॉब्लेममध्ये होते म्हणजे ज्यांचं जे कोरोना पॉजिटिव झाले तर त्यांच्यासाठी कारण ते घरातून बाहेर निघू शकत नव्हते तर त्यांना बाहेरून जे वस्तू लागतील त्या आणून देणं जसं की दूध झालं किंवा भाज्या झाल्या किराणा माल झाला तर ते बाहेरून आणून कारण ते बाहेर निघू नाही शकत होते ते क्वारंटाइनमध्ये होते तर त्यांना ती मदत पण करता आली आणि ह्याच गोष्टीमुळे थोडे आजूबाजूचे लोकं जे ओळखीचे नव्हते ते पण ओळखीचे झाले तर एकंदरीत बरं आणि वाईट दोन्ही अनुभव ह्या कोरोना काळामध्ये मला आला